समाजात शांतता राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षिततेसाठी शासनाने ठोस पावलं उचलले पाहिजे जसं की पोलिस प्रशासन असेल मग त्यातील मग काही भ भ्रष्टाचारी नेते असतील जे काही थोड्या थोड्या फार भ्रष्टाचारी अधिकारी असतील जी काही थोडेफार पैशांसाठी गुन्हेगारांना सूट देऊन टाकतात सवलत देतात किंवा सोडून देतात आणि मोठे मोठे गुन्हे हे दाबले जातात त्यांच्यावरती कुठले ठोस कारवाई होत नाई या सगळ्या गोष्टींकडे ना लक्षपूर्वक कारवाई केली पाहिजे या गोष्टींवरती लक्षं दिलं पाहिजे ह्या यामुळेच तर मग खरंतर शांतता समाजात शांत शांतता राईल आणि नागरिकांच्या सुरक्षितता पण बळकट होईल गुन्हेगारांची इच्छा होणार नाही कुठल्या गुन्हा करण्यास किंवा कोणी त्या गुन्ह्याला गुन्हे गुन्ह्याला गुन्हेगारांना प्रोत्साहन देणार नाही या सर्व गोष्टीकडे शासनाने ठोस पावलं जर उचलली आणि जर लक्षपूर्वक कारवाई केली तर बऱ्याचदा म्हणजे गुन्ह्यांपासून किंवा समाजात शांतता राहण्यास खूप मदत होईल देशामधील वाढते गुन्हेगारीबद्दल मला असं वाटतं की याच्यामध्ये गुन्हेगारांना कसली प्रशासनाची असेल किंवा इतरही काही गोष्टींची असेल तर भीती राहिलेली नाही आहे त्याच्यामुळे मग गुन्हेगार बिनधास्त गुन्हे करतातच आहेत त्यांना कुठली भीती नसल्यामुळे आणि त्याच्यामुळे खरंतर गुन्हेगारी ही बंद होत नाही आहे तर गुन्हेगारी वाढतच चालली आहे आणि गुन्हेगारी बंद करण्यासाठी जर त्यांच्यावरती चांगली कडक कारवाई जर करण्यात आली तर त्यामुळे गुन्हेगार म्हणजे गुन्ह्यावरती एक चांगली चाप बसेल थोडक्यात आणि गुन्हेगारही गुन्हा करण्याआधी विचार करतील त्यांना विचार करायला भाग पडेल की आपण हे गुन्हा करणार याचा आपल्यावरती परिणाम होऊ शकतो आणि या परिणामाचा विचार करून ते जर गुन्हा गुनगा गुन्हेगार जर गुन्हा करणार नाही तर गुन्हेगारीवरती चा वेळीच आळा बसू शकतो आणि गुन्हेगारी कमी होऊ शकते आणि हे हाताळण्यासाठी खरं तर जे काही अधिकारी असतील पोलीस प्रशासन त्यांच्यावाले अधिकारी किंवा इतरही जे काही न्यायमंडळ न्यायपालिका याच्यात जे काही अधिकारी किंवा राजकीय नेते असतील या सर्वांनीच लक्ष घातलं पाहिजे राजकीय नेत्यांच्या पाठबळामुळे देखील काही गुन्हे होत असतात यासुद्धा गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे गुन्हेगारीला आळा बसला तरच समाजात शांतता राहू शकते हेसुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि नागरीक जर सुरक्षित असला नागरीक सुरक्षित असला तरंच शांतता राहणार नागरीक जर सुरक्षित नाही आहे म्हणजे कुठंंतरी गुन्हेगारी वाढली आहे असं त्याचा अर्थ होतो आणि गुन्हेगारी वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणं हे फार गरजेचं झालं आहे आजच्या स्थितीला आणि ती गरज जर वेळीच आपन पूर्ण केली नाही तर गुन्हेगारी वाढत राहील आणि त्याचे खूप वाईट परिणाम बघायला आपल्याला मिळू शकतं त्याच्यामुळं पोलिस प्रशासनाचे हात खुले केले पाहिजे जे काही आपलं राजकीय नेतेमंडळी यांनी पोलिस प्रशासनाच्या कारवाईमध्ये हा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नाही पाहिजे त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव नाही आणला पाहिजे जर तसं झालं तर जे काही पोलिसकर्मी आहे ते त्यांचं काम त्यांच्या पद्धतीने किंवा किंवा मनसोक्तपणे जे त्यांना करायचं आहे ते ते करू शकतात आणि असं जर झालं तर मग नक्कीच गुन्हेगारीवरती त्याचा परिणाम होईल गुन्हेगारी विच्या प्रमाणामामध्ये कमी होईल आणि हे कमी झालेलं प्रमाणाचं नागरिकांना सु सुरक्षित करू शकतं नागरिकांच्या सुरक्षिततेवरती उठणारा जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल फक्तं ज्याचं त्याचं काम ज्याने त्याने व्यवस्थित जर केलं आणि कुठल्याही प्रकारच्या राजकीय गोष्टींचा सामावेश नसला कोणी दबाव नाही आणला गेला कोणत्या अधिकाऱ्यावरती तर काम व्यवस्थितपणे पूर्ण होऊ शकतं या सर्व गोष्टींचं जर लक्षात घेतलं तर गुन्हेगारी मुळात गुन्हेगारी ही जाणून बुजून करणारे तर असतातच पण गुन्हे गुन्हेगार काही असे आसतात जे स्वतःच्या सेल्फ डिफेन्ससाठी स्वतःच्या बचावासाठी सुद्धा देखील काही वेळेस त्यांच्याकडून गुन्हा घडला जातो परंतु असं जरी असेल तरी प्रशासनाचा एक धाक हा कुठेतरी माणसांच्या मनातून नष्ट होत चालला आहे की काही होत नाही किंवा पैसे दिले किंवा काही सेटलमेंट जर करून घेतली तर आपण सुटून जातो ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली त्याच्यामुळं पोलिस प्रशासनाचासुद्धा एक धाक कुठंतरी लोकांना राहिलेला नाही आहे की ते काय करणार किंवा आपल्याला काय शिक्षा होणार किंवा त्याचं कुठंच धाक राहिले नाही कारण सुटून जातात मोठेमोठे गुन्हे करूनदेखील गुन्हेगार आहेतना सुटून जातात आणि याला कारणीभूत भ्रष्टाचारी आधिकारीच आहेत असं मला वाटतं त्यामुळे जो काही भ्रष्टाचार आहेत प्रत्येक गोष्टीतलं राजकीय गोष्टीतला असेल किंवा जे काही आपले पोलिसकर्मी असतील या सर्व गोष्टींमधील जे भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार कमी करणं फार गरजेचं आहे आणि जो काही राजकीय दबाव या सर्व म्हणजे लगभग सगळ्याच गोष्टी याच्यासाठी कारणीभूत ठरतात गुन्हेगारांना भीती नसल्यामुळे गुन्हेगार हे गुन्हा करतच राहतात गुन्हे करतच राहतात आणि ह्याच एका कारणामुळे समाजामध्ये शांतता जी काही आहे ती श शांतता भंग झालेली आपल्याला दिसून येते ती शांतता राखण्यासाठी गुन्हेगारांना एक पोलिस प्रशासनाचा धाक असणं फार गरजेचं आहे त्यामुळे पोलिसांना त्यांची कारवाई व्यवस्थितरीत्या करण्यासाठी राजकीय लोकांनी त्यांच्या कामामध्येना हस्तक्षेप करू नये असं मला वाटतं आणि जर राजकीय नेते जर हस्तक्षेप करत असतील तर पोलिसांना गुन्हेगार पकडण्यात असेल किंवा गुन्हेगारांना शिक्षा करण्यात खूप सारे आडथळे येतात मग माहिती असूनसुद्धा त्याबद्दल त्यांना कल्पना असूनसुद्धा गुन्हेगारांना सोड सोडून द्यावं लागतं आणि स्वतःच्या नोकरीसाठी म्हणा किंवा त्यांचं नुकसान होऊ नये वैयक्तिकरीत्या त्यामुळे ते शांत बसतात आणि याच्यामुळेच तर गुन गुन्ह्यांना प्रोत्साहन मिळत आहे त्यामुळे राजकीय नेत्यांनी पोलिसकर्मी किंवा पोलिस प्रशासन असेल किंवा इतरही गोष्टी असतील याच्यामध्ये दबा आणून किंवा त्यांना त्यांच्या कामं कामं करण्यामध्ये अडथळा व्यत्यय आणू नये असं मला वाटतं